आम्ही आमच्या परस बागेमध्ये फुलाचे बरेचसे ला ला लावून केलेले आहे चमेली जाई जास्वंद गुलाब लाल गुलाब कर्दळी अशा प्रकारचे फुलाने लावलेली आहेत त्याचे प फुलं या श्रावण महिन्यात किंवा कुठल्याही सणासुदीला हार हारावला करता उपयोगात येतात आणि फुला फुलाची झाडे छ त्याची परत आम्ही छाटणी करून फुलं लहान झाडं लहान करून पुलापासून जर मोठा ठेवतात एवढे छाटणी केले तेवढे फुलाचे फुला फुलं जास्त प्रमाणामध्ये येतात त्याचे डिरे वगैरे छाटले तर फांद्या फांद्या जास्त फुटून फुलं जास्त लागतात आम्ही बरेचसे फुलाचे झाडं लावलेले आहेत त्याच्यामध्ये चमेली जाई कर्दळी जास्वंद अशा गुलाब अशा प्रकारची झाडं लावलेली आहे त्या फुलाचं बराचसा काही होतो आणि बाहेरून फुलं विकत आणायचे काम पडत नाही प्रत्येक सणासुदीला हार वगैरे करायचं व घरची फुलं असतात आणि त्या फुलापासून गुलकंद गुलाबाच्या फुलापासून गुलकंदसुद्धा तयार करता येतो म्हणून फुलाची ती झाडी ला